भारत देश हा खूप संस्कृतीप्रधान देश आहे भारत देशाची संस्कृती खूप छान आहे खूप श्रद्धावान लोप आहेत इथे भारत देशामध्ये प्रत्येक सण सणांचे संस्कृती अतिशय छान नृत्य सादरीकरण केले जाते भा दिवाळी

दिवाळी छान साजरी केली जाते तसंच मकर संंक्रांतीचा सण खूप छान साजरा केला जातो नवरात्र आहे वटपौर्णिमा आहे सगळेच सण भारतामध्ये खूप छान प पद्धतीने साजरे केले जातात लोकांची खूप श्रद्धा आहे देव धर्म पूजापाट संत या विषयावर भार भारतातली लोकं खूप श्रद्धा ठेवतात खूप संस्कृतीप्रधान देश आहे विविधतेने नटलेला हा प्रदेश आहे भारतामध्ये खूप विविध कला नृत्यकला असे यासारख्याचे सादरीकरण होते संस्कृती कुठेही भारतामधले लोकं गेले तरी आपली संस्कृती जपतात आपले सणवार खूप आवडीनं करतात दिवाळीमध्ये तर खूप जल्लोष असतो खूप प्रमाणामध्ये बा महिलांची तयारी असते रांगोळ्या काढणे लाईटिंग करणे विविध ते फराळाचं बनवणे असे बाराही महिन्यामध्ये बारा प्रकारचे सण येतात प्रत्येक सण हा खूप छान आवडीने लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळेजण आवडीने त्याचे सादरीकरण करतात त्यामुळे भारतामधले प्रत्येक सण हे खूप आवडीनं लोकं करत असल्यामुळे त्यात संस्कार तसेच मुलांना झालेले आहेत आणि लोकांची श्रद्धा पण आहे देवावर खूप प्रमाणामध्ये हे श्रद्धाळू लोकं आहेत खूप देवधर्म भक्ती पूजा पाठ यात्रा यात्रा वारी हे करतात म्हणूनच भारत देशाला विविधतेने नटलेला असा दे देश म्हणतात